डॉक्टर बाबासाहेब स्वाधार योजना ही गर्वमेंटच्या थ्रू आलेली स्कीम आहे जे बाहेरगावी शिक शिकत आहे मुलं विद्यार्थीमित्र त्यांच्यासाठी ही स्वाधार योजना डॉक्टर बाबासाहेब स्वाधार योजना ही उपलब्ध करून दिलेली आहे शासनाने बाहेरगावाहून ते शिक्षण शिकत आहेत डिग्रीला आहेत अकरावी ते डिग्रीपर्यंत पीएच डी पर्यंत ती आपल्याला योजना लाभ घेऊ शकतो आपण ज्याला हॉस्टेल नाही म्हणजे ज्यांनी हॉस्टेल नाही घेतलेलं आहे त्याचा बाहेरचा इतरत्र खर्च जसं की मेस भाडं झालं रूमभाडं झालं इतर काही थो छोटेमोठे खर्च हे ते आपल्याला त्या शासनाच्या थ्रू आपल्याला त्या स्कॉलरशिपच्या माध्यमातून आपल्याला शासन पुरवतं विद्यार्थींना जे शिक्षण शिकत आहे स्पेशली त्यांच्याचसाठी आहे ती आणि त्याच्याचमधे हॉस्टेल पण आहे पण हॉस्टेल किंवा त्या दोघांमधून एक एकच आपण त्याचा लाभ घेऊ शकतो दोन्ही पण ॲट अ टाइम घेऊ शकत नाही आणि त्याचे पंचेचाळीस हजार अशी वार्षिक स्कॉलरशिप आहे आणि जर महानगरपालिका असेल तर पन्नास हजार आहे जसं की यवतमाळ नगरपालिका असल्याकारणाने तिथं पूर्ण स्कॉलरशिप नाही मिळत अमरावतीला पूर्ण मिळते त्याच्यामधून भरपूर लाभ होत आहे स्पेशली त्याच्यामधे एक गोष्ट आहे की आपण फर्स्ट इअरला आणि सेकंड इअरला अप्लाय म्हणजे फर्स्ट इअरमध्ये आपला कुठला तरी बॅक राहिलेला आहे सब्जेक्ट मग आपण नेक्स्ट वर्षी ती स्कॉलरशिप भरू शकत नाही जेव्हापर्यंत तो आपला सब्जेक्ट निघत नाही म्हणजे असं सहजच ती स्कॉलरशिप कुणाला पण नाही मिळत आधी आपले पूर्ण क्लियर्स असले पाहिजे सब्जेक्ट त्याच्यानंतर ती स्कॉलरशिप आपल्याला मिळते पण चांगली स्कॉलरशिप आहे ती त्यांनी सगळ्यांनाच त्याचा लाभ होतोय फक्त थोडीशी उशिरा येते ही वेगळी गोष्ट आहे एक वर्ष झाला अजून आलेली नाही आहे ते वेगळीच गोष्ट